नमस्कार हां मी देवस्थान कमिटीला आता फोन केला होता त्यांनी तुमचा गाईड म्हणून नंबर दिला आहे मला तर मला महालक्ष्मी मंदिरातील घटस्थापना ते दसरा नवरात्र उत्सवाबद्दल थोडी माहिती व्हावी होती मला एक लेख लिहायचा होता मग त्यासाठी मला जरा मदत करू शकता का तुम्ही हां मला जरासं माहिती सांगा ना हो हो हो हो हो बरोबर हां

हो

अच्छा रोज असतो का

हां बरं बरं हां

हां हां अच्छा

बरं बरं अच्छा आणि ते वाहन पण ते कोण म्हणजे सजवतात कारण मी इथे वॉट्सअपला दरवेळेला देवीचे फोटो बघते रोज वेगवेगळ्या रूपातले वगैरे असतात तर ते कोण म्हणजे हे करतं तिथे

बरं बरं बरं बरं हो हो हो हो हो बरोबर ते फोटो पाहिले होते हो हो हो हां हां

हो हो हो हो गेले बरोबर अच्छा अच्छा

अच्छा अच्छा

बरं बरं हां हां हां बरं बरं अच्छा अच्छा हां हां आणि ते ललिता पंचमीला क कुवारीण हे करते ता कोहळा फोडतात का ते कुवारणीच्या हस्ते अच्छा हां त्यामुळं पण आमच्याकडे इथे ते कुवारणीचे वगैरे पाय धुतात त्यावेळेस सगळं हे करतात म्हणून म्हणलं ते ललिता पंचमी दिवशी का म्हणून हां हां चालेल चालेल हो हो दसऱ्या दिवशीचं मस जाती बरोबर हो हो हो तिथं ते सोनं अच्छा ओके माहिती दिल्याबद्दल धन्यवाद हा ठेवते